आमच्या वाशिम जिल्ह्यातनी रोजगार हमीचे कामं आले तर भरपूर आले कामं तर आता ते कामं जरासे हे पडले तर आणि आता हे कसं हे उन्हाळा लागला त्याच्यानं आमची जरासे काम जरी जराशी हे होऊन राहिली आणि भरपूर कामं भेटून रायले बाया माणसं सगळे कामं आहे तर पण मग मा माझंही काहीतरी थोडंशिक जराशी जास्ती मजूरी आहे पण आमचंही भागलं पाहिजे असं काही हे आहे म्हणजे कामाले कामं भरपूर आहेत तसं किराणा आहे कपडालत्ता आहे दुःख सुख आहे हे सर्व आमचेही कामं असे भागले पाहिजे असं अशा निमित्त्यानं आमाले तुम्ही काहीना काही चालवलं पाहिजे बुवा असं वाशिम जिल्ह्यातून कामं आलेत आहे तर तर सगळ्याचेच हे झाले आहे सगळ्याचेच असं वाटते की जा सगळेच कामं भागले पाहिजेत बुवा तर आपले लेकरंबाळं आहे शिक्षण आहे ह्या काय भरपूर कामं आहे तर कप् कपडेलत्ते आहेत कपडा घ्या लागते लेकरायले ते काय पुस्तक हे ते काय नाही पाहिजे लेकरासाठी सर्वच पाहिजे अशीसाठी आमची विच्छा आहे बुवा ही की वाशिम जिल्ह्यातून आमाले काही ना काही भेटावं आणि काही ना काही आमचे के हे व्हावं असं काही हे आहे बुवा तर काही ना काही चालवलं पाहिजे वाशिम जिल्ह्यातून आता रोजगार हमी आहे म्हणून आमची ठाकूरकी आहे आम्ही थोडंसं काम करत चालू देतो का आमचंही भागून राहिलं थोडंसं अशी आमची विच्छा आहे बुवा